मी नेहा जोशी भूगावमध्ये राहते मी ऊर्जा बचत आव्हानात भाग घेऊ इच्छिते आणि त्या स्पर्धा जिंकण्यासाठी मला माझ्या विजेचं चा वापर म्हणजे त्याचं युनिट किती खर्च होत आहेत ह्याची माहिती मला हवी आहे म्हणजे कित किती युनिट खर्च झाले की मला एक एका युनिटचे एवढे पैसे अशी ही माहिती मला हवी आहे म्हणजे मला त्याप्रमाणे म्हणजे ऊर्जेचा बचत कुठल्या कुठल्या वापरावरती मी करू शकते कशा कशासाठी मी ती ऊर ऊर्जा वापरायचं टाळू शकते हे मला समजेल आणि मी असं म्हणेन की रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी म्हणजे सोलर ऊर्जा किंवा गोबर गॅसपासून एले इलेक्ट्रिसिटी निर्मिती किंवा जो कचरा असतो त्या कचऱ्यापासून का जर ऊर्जा निर्मिती झाली किंवा पवनचक्क्यांपासून का जर ऊर्जा निर्मिती झाली असे वेग वेगवेगळे पर्याय जर उपलब्ध झाले किंवा उपलब्ध करण्यासाठी का जर प्रोत्साहन मिळालं तर लोकं त्याच्याबद्दल विचार करतील आत्ता सध्या सोलर एनर्जी का जर वापरायची म्हटली तर त्याला खूप खर्च येतो तर तो तो खर्च कसा म्हणजे मिनिमाइज करता येईल म्हणजे कमीतकमी मग खर्चामध्ये हे आपण कसं वापरू शकू

तर त्याचा खूप फायदा आपल्याला होणार आहे आपल्या इंधनाची बचत होणार आहे कारण दिवसेंदिवस गॅसचं हे साठे कमी कमी होत चाललेले आहेत त्यामुळे दुसऱ्या ह्याचा विचार दुसऱ्या पर्यायाचा विचार होणं खूप खूप गरजेचं आहे